हां मॅडम बोला तुमची लेकरं किती वर्षाची आहेत मॅडम

ओके ओके मुलगा आहे की मुलगी आहेत ओके ओके ओके ठीक आहे ना मॅडम ठीक आहे कोणत्या मीडियममध्ये करायचं आहे तुम्हाला अच्छा इंग्लिशमध्ये करायचं आहे की मराठीमध्ये करायचं आहे हिंदीमध्ये करायचं आहे इंग्लिशमध्ये करायचं ॲडमिशन ठीक आहे ना मॅडम ॲडमिशन होऊन जाणार काही नाही आधार कार्ड घेऊन ये जा तुम्ही बाकी सगळे डाकुमेंट्स आमच्याकडून बनवून देतील त्यांचा ड्रेस वगैरे पण तुम्हाला हो हो शाळेतून मिळून जाणार मॅडम युनिफॉर्म पण तर त्याची फ फीस पेड करावं लागेल त्याची काही फीस ड्रेसची फीस जास्त नाही आहे मॅडम दोनशे तीनशे रुपये काही आहे तुम्हाला मिळून जाणार ड्रेस कमीच्यामध्ये बाहेर तुम्हाला ड्रेस घ्यावे

हां हां ॲडमिसनची फीस पर इअरची एक हजार रुपये आहे एका वर्षाची एक हजार रुपये हो दोघांचे दोन हजार रुपये लागणार ओके ओके आणखी तुमचं राहणं कुठं आहे नागपूरलाच ठीक आहे आमची शाळा पण नागपूरलाच आहे मॅडम पण तुम्हाला कॉलेज ते शाळेची बस वगैरे लावायची आहे की ऑटो लावायचा आहे या तुम्हीच स्वत तुमच्या लेकरांना सोडून दे जा असा ओके स्कूल बसचं पण वेगळं चार्जेस आहे मॅडम स्कूल बसचं तुम्हाला पाच हजार रुपये पडणार ओके ओके ओके आणखी काही विचारायचं आहे मॅडम चला ठीक आहे तुम्ही हां हां तुम्ही एका महिन्यामध्ये केला तर चांगली गोष्ट आहे आता पुढच्या महिन्यापासून शाळा चालू होणार आहे मॅडम पुढच्या महिन्यापासून चालू होणार आहे शाळा तर तुम्ही लवकरात लवकर केलं तर चांगली गोष्ट आहे ओके ओके चालेल चालेल काय हरकत नाही तुमची ॲडमिशन तुमचा फॉम भरून ठेऊ का मी ओके ओके ओके ठीक आहे ना मी भरून ठेवत आहे ठीक आहे काही राहिलं की तुम्ही कॉल करू शकता